पहिले मी एक टाईम धावायचो त्यानंतर मला तालुका हिच्यावर मेडल मिळालं त्यामुळं नंतर मला उ स्प चांगलं रनिंग करायची हे आवड आली त्यामुळे मी तीन टाईम रनिंग करायला लागलो सकाळी दहा सकाळी पाच वाजता रनिंग करायचो दुपारी दोनला रिंग करा संध्याकाळी पाचला रनिंग करो त्याच्यामुळं मला खूप स्पर्धेत यश मिळालं त्यानंतर मी चांगलं मेडलसुद्धा घेतलं पुन्हा शरीर पण चांगले झाले माझे आणि मला गोल्ड मेडल घ्यायचं आहे स्पर्धेमध्ये